मी प्रियंका मी एक महिन्यापूर्वी एक एकशे एकशे ऐंशी लिटरचा फ्रीज घेतलेला त्या वलपूलचा वलपूल कंपनीचा त्याच्यामध्ये ते शेल्फ दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते टफन ग्लासचे आहेत त्याच्यामध्ये स्पेस जास्त आहे सगळेच सेपरेट सेपरेट हे शेल्फ्स दिलेले आहेत अंडे ठेवायसाठी वेगळा शेल्फ मग छोट्या बॉटल आहेत तर ते ठेवायला वेगळा शेल्फ मोठ्या आहेत ते त्याला वेगळा आणि म्हणजे टफन गास ग्लास आहे तर तो लवकर तुटणार नाही त्याचं म्हणजे जे कुलिंग आहे ती खूप छान आहे आईज लवकर बनतो आणि आईस ट्रे पण त्याच्यामध्ये दोन दिलेला एक नाही दोन आलेला मला आणि ते जे डोअर आहे ते म्हणजे खूप सॉफ्टली लागतं जास्त आवाज नाही करत आणि प्लस पॉईंट एक आहे की जास्त वेळ जर डोअर ओपन राहिला त्या फ्रीजरचा तर त्याच्यामध्ये बीप येतो की तुमचा जे फ्रीज आहे तो ओपण आहे ते मला आवडलं आणि वरून जे आहे वर म्हणजे एकदम ग्लास फिनिश आहे पुसलं की एकदम साफ दिसतो म्हणजे हाताचे म्हणजे असे कोणते ठसे वगैरे दिसत नाही छान आहे मला आवडला तो फ्रीज थँक्यू